हॅलो हा मी आत्ता गेलो होतो पासपोर्ट ऑफिसमध्ये पण झालं आहे काय माहिती आहे का माझा जो पासपोर्टचा अर्ज जो दाखल केलेला होता तो अर्ज सापडत नाईये कारण त्याची पावती जी होती त्यानी दिलेली ॲक्नॉलेजमेंट ती सापडत नाही आहे मला कुठे ठेवली होती माझ्या कागदपत्रांमध्ये मी पाहिलं तर तिथे काय ते दिसत नाही आहे मला आता तिथे जर का त्या अर्जाचा फॉलोअप करायचा असेल तर त्यासाठी ती पावती आणि त्या ओळखपत्र त्याच्यासोबत ते दिलेले सगळे कागद हे त्यांना रेफरन्स नंबर्स द्यावे लागतील तेव्हा ते शोधू शकतील नुसत्या माझ्या नावाने किंवा कुठल्या तारखेला अर्ज दिला होता एवढी माहिती पुरेशी नाही असं त्यांनी मला सांगितलं तर आता ते घरात कुठे शोधता येईल आपल्याला घरामध्ये आपण ती एक फाईल तयार केलेली आहे सगळ्या इसेन्शियल कागदपत्रांची आणि सगळ्या पावत्या आणखी सगळ्या आपण जे अर्जांचे प्रती ठेवतो त्याच्यात बघता येईल का आपल्याला किंवा मला असं वाटतं की जेव्हा तो अर्ज आपण दाखल केला होता दाखल करण्याआधी त्याचा काही तरी फोटो वगैरे काढला होता पण तो माझ्या फोनमध्ये मला दिसत नाही आहे तर तो घरातल्या आपल्या लॅपटॉपवरती तो सेव्ह करून ठेवला आहे का फोटो किंवा तुझ्या फोनमध्ये काढला होता का फोटो तो कारण तो रेफरन्स नंबर दिल्याशिवाय आणि त्याचे काही तरी त्यांना क्लू लागेल असे काही गोष्टी सांगितल्याशिवाय हे लोक काही शोधणार नाहीत त्यामुळे तो पासपोर्ट जो आहे त्या पासपोर्टची पुढची कारवाई काहीच होणार नाही आणि ते सगळं प्रकरण तसं जिथे आहे तिथेच थांबून राहील तर मी आता इकडून निघतो आहे पण मीनटाईम जरा घरामध्ये पाहिलंच पटपट तर आल्यावरती लगेच मग त्यांना इथल्या मी यांचा फोन घेतला आहे नंबर इथले जे ऑफिसर आहेत त्यांचा फोन नंबर घेतला आहे तर त्यांना सांगितलं आहे की मी मला काही मिळालं आहे की तुम्हाला फोन करतो ते म्हणालेत मी पाहीन तुम्ही फोन करा त्याच्यासाठी ते पाहून ठेवणं आवश्यक आहे मी निघतो इकडून आता